हॅलो तुम्ही ओला कॅब वरुन बोलत आहे का मी श्रेया डोंगरे बोलत आहे मला माझ्या फॅमिलीसोबत एक रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं तर आम्ही खूप सारे लोकं आहोत मतलब माझी पुरी फॅमिली आहे तर मला मोठी कार टैप पाहिजे होता मतलब मोठा ओला कॅब पाहिजे होता तर तुम्ही किती पैसे घ्याल तसं मला सांगा